मला माझ्या भाची बा मला माझ्या भाचीला वॉटर पार्कला न्यायचे आहे तर किती तिकीट बुक करायचे आहे किती येईल अंदाजे खर्च हो का एक हजार आहे का ठीक आहे मग ती कंटाळली तर तिला मी नेऊन आणायचं मला माझ्यासाठी चार तिकिटे बुक करा तुम्ही हां मग जेणेकरून तिला ही आत्याच्या गावाला येऊन तिला थोडंसं मनोरंजन होईल वॉटर पार्क बघितल्याचं वगैरे आणि खूप बोर झाली तिनं घरात बसून पण आणि वेगवेगळी माहिती पण मिळल की तिला त्यामुळे मी तिला ठरवलं की नेऊन आणायचं सोलापूरच्या वॉटर पार्कला हां मग करा तुम्ही तिकीट बुक